आता कसं आहे गाव गाव आणि शहराबद्दलची आवडती गोष्ट म्हणजे कसं आहे मला तर आठवडी बाजार खूप आवडतो आमच्या गावात पण बाजार भरतो आणि आमच्या गावाचा बाजार म्हटलं म्हणजे सोमवारचा असतो आठवडी बाजार आठवडी बाजार सोमवारचा असल्यानंतर आता कसं आहे खेडे विभागात राहिलं तर ताज्या ताज्या भाज्या ताजंताजं शेतातून जे समजा उत्पन्न झालेलं भाजीपाला फळं बोरं गाजरं रताळं हे जे आहेत हे आम्हाला ताजेताजे मिळतात खायला त्याच्यामुळं मला गावातील आणि शहरातील आठवडी बाजार खूप आवडतो आता गावाचं सांगायचं झालं तर गावच्या बाजारात एवढे दुकानं येत नसतात गावच्या बाजार म्हटल्यावर समजा पंचवीस ते तीस दुकानं असतात त्याच्यामुळं तिथं व्यापार वर्ग कमी असते कमी असते म्हणजे गावची लोकसंख्येच्या हिशोबानंच बाजार भरला जाते आणि शहरात कसं शहरातनी बाजार जो भरतो तो खूप मोठा विशाल अवाढव्य भरलेल्या राहतो तिथं म्हणजे हर एक वस्तु वाजवी दरात मिळते आणि गावामध्ये थोडीशी महाग घ्यावं लागते शहरातल्या बाजारात कसं ठोकचे व्यापारी असतात भरपूर त्याच्यामुळं ती वस्तु स्वस्त मिळते आणि एक एकपेक्षा एक जास्त माल आल्यामुळं आपल्याला कसं कमी भावात ती वस्तु मिळते